हॅलो संध्या कशी बरीस का हो मी बरी काय करते सध्या तू नाई आत्ताच गावाला जाऊन आले होते आहे ठीके बघणं तुला एक सांगायचं म्हंजे माणसनी पासपोर्टसाठी अप्लाय केला होता पन त्याच्या पासपोर्टची चिट्टी हरवलीये रिसेप ॲक्नॉलेजमेंट देतात ना ती हरवलीये तर आता त्या पासपोर्टचं काय करावं लागेल वापरेची हे अरवली तर पासपोर्ट तर तुला मिळणारच नाई आता पुन्हा अप्लाय करावं लागेल चल कायतरी काय बोलते पासपोर्ट मिळणार नाही असं थोडं असं काहीतरी अल्टरनेटिव असणारच ना नाई का तिकडे जाऊन बघतू विचार ते लोकं काय सांगतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नयक नाई पण काही ऑनलाईन वगरे असं आहे का तुझा कोणी ओळखीचा एजंट आहे का की जो मला त्या पासपोर्ट ठरवलं चिट्टी रिसेप्श रिसीप ठरवली तरी मला मिळून देऊ शकेल नाही नाई तू तू काय कर असं महिणी तू काय कर असं ऑनलाईन जा आणि शोधून काडकी पासपोर्टची चिट्टी हरवली तर काय करायला लागतं गुगलला विचार गूगल तुला सांगेल काय करायचं किंवा ही साईडमदे जा आणि ते त्या साईडमध्ये जाऊन तिकडे मारून बघुला रिसीचे रिसिप्ट मिळेल आणि ती घेऊन तू पुन्हा पासपोर्ट ऑफिसमदे जा बरं झालं तू सांगितलं असते मी तसं करून बघते